तर ह्या प्रश्नाचं उत्तर मला असं वाटतं की गाण्याचे खूप रियालिटी शो आहेत जे की मी बघते मराठीमध्ये सूर नवा ध्यास नवा हा हा शो आहे तसंच रॅपचा श शो देखील आहे हसल टू पॉइंट ओ आणि हिंदीमध्येसुद्धा इंडियन आयडल नावाचा शो आहे हे मी शो खूप सारे शो मी बघते आणि जर भविष्यामध्ये म्हटलं तर मला कुठेही यापैकी जरी आयडलमध्ये मला जाऊ वाटतं जास्तीत जास्त पण कुठेही मिळालं तरी मी जाऊ शकते आणि माझा आवडता कार्यक्रम यामध्ये म्हटला तर आयडल आहे इंडियन आयडल त्यामध्ये खूप खूप चांगल्या प्रकारे जे ऑडियन्स त्यांना प्रोत्साहन करतात किंवा जे काही आपले सिंगर्स आहेत ते येतात खूप खूप राज्यामधून किंवा बाहेरच्या कुठल्याही कंट्रीमधून येत असतात किंवा कुठे कुठं कुठून कुठून तरी येत असतात आणि खूप चांगल्या प्रकारे ते गाणे म्हणतात त्यांची जर इंडियन आयडल्सचं जज म्हणल्या तरी आता नेहा खक्कर आहेत तसेच म्हणजे त्या सुपर जज आहेत आणि जज म्हणले तर इकडे पाच पाच तरी जज आहेत त्यातली मला सगळेच आवडतात तसे आणि कंटेस्टंट म्हणले तर खूप चांगलं कंटेस्टंट पण खूप चांगल्या प्रकारे ते सिंगिंग करतात मला त्यांचं खूप सिंगिंग आवडतं आणि मी जर इंडियन आयडलमध्ये गेली तर मला वाटतं मी चांगल्या प्रकारे गाईन आणि मी जिंकू पण शकते असं मला वाटतं आणि तसं म्हणायला गेलं तर त्या मोठमोठ्या सेलिब्रेटीना सुद्धा मिळता येईल आपलं नाव होईल सो मला भविष्यात अशा कुठल्याही कार्यक्रममध्ये मिळू दे मी सहभागी घेऊ शकते त्यामध्ये आणि रियालिटी शो तर मी खूप बघते तसेच रॅप शो पण मी बघितलं आहे त्यामध्येसुद्धा मला एका आता मला त्यांचं नाव आठवत नाही पण एक कंटेस्टंट होते त्यांनी आपल्या वडिलांविषयी रॅप घेतला होता तो मला अजूनही पाठ आहे आणि तो मी म्हणू शकते तसंच जी आता आपल्या महाराष्ट्रातलीच मुलगी एक आर्या म्हणून होती ती पण रॅप शोमध्ये गेली होती आणि तिने पण नऊवारी साडीवर रॅप केला होता तोही मला खूप आवडतो आणि खूप चांगला आहे तोही सो मला शोज बघायला आवडतात त्यात पार्टिसिपेट करायलासुद्धा आवडेल आणि मी भविष्यात करू इच्छिते पार्टिसिपेट आणि तसे बघायला गेलं तर सगळेच शो चांगले आहेत शोमध्ये खूप चांगले चांगले लोकं येतात सेलिब्रिटी येतात प्रोत्साहन करण्यासाठी त्यांना सांगण्यासाठी भविष्यात किंवा त्यांचं पिक्चर किंवा मुवीमध्येसुद्धा त्यांना सिलेक्ट करतात सिंगिंगमध्ये आत्ता आत्ता एक इंडियन आयडलमध्ये अजून एक मुलगा आहे ज्याचा मला नाव आठवत नाही पण त्याला आत्ताच एक पिक्चर निघाला त्याने त्या पिक्चरमध्ये गाणं म्हटलं सो असे खूप चान्स आहेत आणि मला गाणं म्हणायलासुद्धा आवडतं आणि मी शोज बघते रियालिटीवाले